जेव्हा तणावामध्ये असतो त्या वेळेस त्याला कशातही मन लागत नाही तो सतत तणावात राहतो पण एखादा खेळ जर त्याच्यासमोर असला आणि त्याला जर खेळात सहभागी करून घेतलं तर तो खेळता खेळता तो एवढा त्या खेळामध्ये लिंक होऊन जातो एवढा लिंक होऊन जातो आणि त्या खेळामद्दल त्याला एक आतुरता निर्माण होते समोरच्याला खेळ कसा खेळायचा किंवा त्याचं जर चुकलं तर त्याला स्टेप सांगतो एक एक युक्ती त्याला आठवते

तो हा विसरूनच जातो की मीसुद्धा एका तणावात होतो खेळामुळे तणाव कितीकी असो ते आपला खेळामध्ये आपलं मन आपला ब्रेन आपलं डोकं खूप शांत होते खूप प्रसन्न राहतो आपण आणि त्यामुळे आपण ज्या विषयाचं टेंशन घेऊन होतो अशाचा आपण अशा गोष्टीचा आपल्याला विसर पडला राहतो त्यामुळे आपण कशाच्या टेंशनमध्ये होतो हेच जाणवत नाही एवढा छान रिझल्ट आपल्याला या खेळामध्ये होतो जो ही व्यक्ती तणावात राहत असंल तर त्यांनी त्याला एकच चांगला पर्याय की त्यांनी कोणता तरी आपला आवडता खेळ खेळावा आणि त्या खेळामध्ये तो आपला तनाव जो पूर्ण त्याला तो विसरून जातो की मी तनावामध्ये होतो कारण खेळताना त्याची लिंक खेळामध्ये एवढी लागून जाते की त्याच्यामध्ये फक्त एकच टार्गेट राहतं ते म्हणजे जिंकणं आणि जिंकणं कोण काय करतो याच्याशी त्याला काहीही देणंघेणं पडत नाही एवढी छान लिंक या खेळामुळे त्याची लागते त्यामुळे माणूस कशाही तणावात असो तर त्याने आवडीचा खेळ खेळावा